हे आपल्या अकोला जिल्हा जो आहे तो पूर्ण खार् खार पान पट्टा आहे मग खा खारं पाणी राहायचं खारं पाणी प्यायला येत जाय तर आता त्याच्यात खूप भरपूर बदल झालेला आहे गोड पाणी आलेलं आहे पूर्ण अकोला जिल्ह्यातले जे खेडोपाडी आहे तिथं पण पूर्ण खारं पाणीपट्टा होता पूर्ण लोकाच्या तब्येता खराब होत जात पोट एकदम खराब होत जाय त्यानं आता पूर्ण खेड्यापाड्यात गोड पाणी आलेलं आहे तसं गोरमेंटनं प्रत्येक खेड्यात पिण्याच्या पान पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत कुठं कुठं आरो आरोचे प्लॅन बनवलेले आहे तर त्याच्यापासून खूप आपल्या खेडोपाडी लोकांना अकोला जिल्ह्यातल्या लोकांना सर्वांना गोड पाणी मिळालं ते चांगलं झालं